माझ्या गावाबद्दल जर सांगायचं झालं तर खरोखर माझं गाव खूप चांगलं गाव आहे कारण की माझ्या गावामध्ये जर तुम्ही पाहिलात तर बश्टावर्स एक मराठी शाळा पडंल आणि त्यामध्येच माझं गाव खास म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये असल्यामुळं कोणत्याही फॅक्टऱ्या किंवा कोणत्याही कंपन्या ह्या दूरवर आहेत त्यामुळं आम्हाला जो मिळणारा कार्बन डायऑक्साईड वगैरे जे आपण आक्सिजन वगैरे घेतो तो शुद्ध मिळतो आणि इथला वातावरण खरोखर खूप चांगलं वातावरण आहे आणि गावामध्ये जर सांगायचं झालं तर विशेषतः म्हणजे जे आपण जिथं कुठं पाहातो की पाण्याची वगैरे फार टंचाई असते परंतु आमच्या गावामध्ये आमच्या गावाला लागूनच म्हणजे एक वैनगंगा नदीसुद्धा आहे त्याच्यामुळं एक वातावरण चांगलं सुदृढ बनते आणि चांगले विशेष तुम्हाला सांगायचं झालं तर डोंगराळ भागसुद्धा आहे जेणेकरून चांगलं वातावरण फ्रेश वातावरण आमच्या मुलांना किंवा आम्हाला मिळते त्यामुळं मी खरोखर माझं गाव खरोखर मला खूप चांगल्या तऱ्हेनं आवडतं